माझ्या परिसरात एक छोटा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो त्यामध्ये तो व्यवसाय असा आहे की एक फूड स्टॉल म्हणजे नाश्त्याचं नाश्त्याचं किंवा नाश्त्याचे किंवा चहाचे चहाचे तसेच जेवणाचेसुद्धा त्यामध्ये एक स्टॉल ह करू केलं तर म्हणजे चालू शकेल तिथे कारण आमच्या एरियामध्ये किंवा आमच्या जवळपासच्या जवळपासच्या ठिकाणी कुठेही म्हणजे असा एक स्टॉल नाही आहे सगळीकडे फक्त मोठे मोठे स्टॉल आहे तर छोट्या स्टॉलमधून असा खूप काही म्हणजे छा छान असं केला जाऊ शकतो त्यामध्ये गुंतवणूक पण त्याची कमी कमी लागेल व तसेच ग्रा ग्राहक पण भरपूर येतील कारण कारण सगळ्यांनाच म्हणजे कमी पैशामध्ये चांगलं जेवण मिळावं किंवा कमी पैशामध्ये चांगला नाश्ता मिळावा अशी सगळ्यांची अपेक्षा असते मग त्यामध्ये आपल्याला हा स्टॉल म्हणजे खूप छान तिथे वर्क करू शकतो म्हणून एक असा फूड स्टॉल जिथे नाश्ता व दुपारी जेवण व संध्याकाळी जेवण मिळेल सकाळी चहा मिळेल असा एक फूड स्टॉल आम आमच्या जवळपासच्या परिसरात निघू शकतो